मला असं वाटतं आहे की कुठल्याही वाहतूक व्यवस्थेचा सर्वांत मोठा जर कुठला दोष असेल तर तेथील लोकसंख्या कारण जर लोकसंख्याच वाढत राहील तर तुम्ही रस्ते कितीही बांधा ते कमीच पडतील असं मला वाटतं आणि जर वाहतूक व्यवस्था जर असेल तर ती खूप तशी बदल्यात कमी बदल्यात कमी प्रमाणातली आहे कारण कसं आहे गाड्या प्रत्येक घरटी वाढत चालल्या आहेत त्यामुळं तेवढ्या गाड्यांसाठी रोड ॲव्हेलेबल करणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी असं मला वाटतं की लो लोकसंख्येवर नियंत्रण असणं महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोड केल्यानंतर त्याचं व्यवस्थापन लोकांनी नियमन करणंही तेवढंच महत्त्वाचं असतं त्यासाठी ते रोड आपण सुसज्ज जरी कितीही बांधलेत तरीही त्यासाठी त्या गोष्टी म्हणजे तेवढी सुरक्षा ठेवून ते काम करणं हे खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं आणि सध्याची आव्हानं म्हटतिल तसं खूप मोठे अपघात होतात अपघातामुळं खूप मोठे समस्या येऊ शकतात त्यामुळे सर्वांत मोठं जर आव्हान असेल तर सध्या आहे अपघात आणि रस्ते रस्त्यालगत गाडीलगत कार पार्किंग केलं जातं तेसुद्धा सर्वांत मोठा दोष असतो त्यामुळं काय होतं काहीही गोष्टी आपण व्यवस्थित त्या शिस्तबद्ध करू शकत नाही त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टींकडं लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे की जरी आव्हानं खूप आहेत वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी कारण प्रत्येक वेळेस आपण स्वतःला शिस्तबद्ध केलं तरच ते आपण वाहतुकीचे नियम चांगल्या पद्धतीने पाळू शकतो पाळू शकू असं मला वाटतं